काय नाही कामं केले आहेत पण खूप सारं नाल्या स्वच्छ नाही आहे लाईन बिल खूप वाढलेलं आहेत नंतर घर टॅक्स घर टॅक्स पण खूप वाढलेलं आहे तर काय करायचं आम्ही पण एवढालं किती खूप वाढलेलं आहे ना रोडामध्ये खूप सारे खड्डे पडले आहेत तुम्ही काय करू शकता

कधी पण ते ठीक करू शकतात ते नाल्यावर वगैरे झाकणं नाही आहेत ना मॅडम ठीक आहे धन्यवाद मॅम